खेळ लोकांना एकत्र आणतात तर आमच्याकडे जास्त खेळ होतो म्हणजे कबड्डी आणि क्रिकेट आणि क्रिकेट कमी पण आमच्याकडे कबड्डीसाठी खूप लोकं वेडी आहेत आणि आमच्याकडे कबड्डी हा खेळ खूप जास्त प्रमाणात खेळला जातो आणि गावाकडचा खेळ असल्यामुळे सर्वात जास्तीत जास्त लोकं तो खेळ बघायला येतात आणि आता कबड्डीला तर राष्ट्रीय आंत आंतराष्ट्रीय स्तरावर पण खेळला जातो त्याच्यामुळे प्रो कबड्डी झालं किंवा रायगड कबड्डी झालं ह्या मोठमोठ्या कॉम्पिटिशन्स आसतात जिथे वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या राज्यातून लोकं येतात कबड्डी पाहण्यासाठी कबड्डी खेळण्यासाठी आणि आता राज्यभरात टीम्स तयार झाल्याने संपूर्ण राज्यातील लोकं येतात भारतातील जेवढे राज्य आहेत तेवढे राज्यातली लोकं येतात कबड्डी बघायला त्यामुळे तिथे जास्त लोकं एकत्र येतात आणि क्रिकेट हा खेळ आहे जिथे सगळ्या समाजाचे लोकं येतात किंवा सगळ्या प्रकारचे लोकं येतात तर तिथे एक प्लस पॉइंट आहे पण क्रिकेटबरोबरच कबड्डी झाली तर आता प्रो कबड्डी म्हणजे जी आंतराष्ट्रीय स्तरावर पण खेळली जाते त्याच्यामुळं पूर्ण भारतभरातली लोकं कबड्डी बघणाऱ्यासाठी येतात क्रिकेट आणि कबड्डी हे प्रसिद्ध खेळ आहेत जे जास्त प्रमाणात खेळले जातात आणि जास्त प्रमाणात खेळले जाणं खेळतात त्यामुळे जास्तीत जास्त लोकं त्यामध्ये इन्व्हॉल्व होतात तर माझ्या मते क्रिकेट आणि कबड्डी हे दोन असे खेळ आहेत जिथे लोकं जास्तीच प्रमाणात वेगवेगळे समाजाची जास्तीत जास्त लोकं एकत्र येतात आणि तिथे या खेळाला प्रोत्साहन मिळते त्याच्यामुळे इतरही खेळ आहेत पण त्यांना जास्त प्रमाणात खेळला जात नाही त्याच्यामुळे क्रिकेट आणि कबड्डी माझ्या मते ते असे खेळ आहेत जिथे जास्त लोकं एकत्र येतात आणि त्याच्या सहकाऱ्याला प्रोत्साहन देतात